हां सर मी परवा तुमच्या शॉपमध्ये आलो होतो हां हां ते मी तुमच्याकडून दोन शर्ट घेऊन गेलो आहे त्यामधील एक शर्ट साईज त्याची छोटी आहे ते खूपच मला छोटे होत आहे मग ते मला चेंज करून मिळेल का बरं बरं बरं बरं मी कधी येऊ मग तुमच्याकडे आज सोमवार आहे बरं परवादिवशी येऊ का हां हां हां बुधवार आहे परवा दिवशी

मग बुधवारी किती वाजता येऊ चालेल चालेल चालेल मग हा येतो दोन वाजता दुपारी येतो नाही ती मी बघितलं मी घालून ते मला बसतच नाही खूपच छोटं होत आहे ते हां हां हां आलतो मी परवा भावाबरोबर आलो होतो माझ्या भाव आणि मी आलो होतो मग येतो ब बुधवारी येतो मी तुम्ही ते चेंज करून द्या मग साईज मोठे असली तर त्याचे एक्स्ट्रा पैसे द्याय लागतात का नाही ना बरं बरं बरं बरं बरं मग येतो मी बुधवारी तुम्हीच असाल ना तेव्हा हां हां चालेल चालेल ओके ओके मला अजूनं दोन शर्ट घ्यायच्या आहेत मग तेव्हाच घेतो बरं हां हां चालेल चालेल येतो येतो परवा दिवशी येतो मी चालेल हां थँक्यू सर येऊ ठेवू का हां